हॅलो टुरिस्ट डिपार्टमेंट

हो मॅडम आपण आता मॅडम कुठून बोलतात ओके आपण काय करता मॅडम बरं ठीक आहे कोणत्या कॉलेजला मॅडम काही सांगू शकाल ओके ठीक आहे मॅडम मी तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देतो जसं की तुमचा प्रश्न होता की टुरिस्ट हिल स्टेशन जे आहेत किंवा टुरिस्ट प्लेसेस ज्या आहेत तर त्यांच्या डेव्हलपमेंटविषयी तुम्हाला विचारायचं होतं बरोबर मॅडम हां तर जसं की तुम्हाला माहिती असेल की गव्हर्नमेंट यासाठी बरेचशे इनिशियेटिव्ह्ज आता घेत आहे त्याच्यामध्ये मध्यंतरी सुधा मूर्तींनी जे लोकसभेमध्ये सांगितलं होतं की आपल्या बरेचशा महाराष्ट्रामध्ये किंवा इतर देशा देशामध्ये बऱ्याच ठिकाणी हिल स्टेशन्स आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ऐतिहासिक भूमी आहेत ज्यांचे डेवलपमेंट करणं आपल्याला गरजेचं आहे तर त्यादृष्टीनं सुद्धा गव्हर्मेंटकडून आपल्याला काही जी आर जे झाले होते ते त्याची आपल्याला सूचना आलेल्या आहेत जसं तुम्ही विचारलं होतत मॅडम त्यादृष्टीनं डेव्हलपमेंटच्या बऱ्याचशा गोष्टी गव्हर्नमेंटकडून आता होत आहेत मग त्याच्यामध्ये मॅडम रस्ता असेल रस्त्याच्या काही जे मु मुख्य रस्ते आहेत त्यांची डागडुजी असेल किंवा जे उपरस्ते तयार करणं असेल किंवा बऱ्याच ठिकाणी जे काही स्पॉट्स आपण म्हणतो जसं की आता तुम्ही

हे खूप चांगलं हिल स्टेशन आहे प्लस महाबळेश्वर पण या ठिकाणी सेफ्टी पण खूप महत्त्वाची आहे तर त्यादृष्टीनं गव्हर्मेंट हे सेफ्टीचे टूल्स आहेत किंवा ज्या सेफ्टीच्या दृष्टीने गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टींची तरतूद आता करत आहे अजून काही मॅडम विचारायचं आहे आपल्याला

ओके मॅ मॅ बघा आपल्याकडे खूप सारे जवळपास प्रायव्हेट हॉटेल्स लॉजिंग्स अव्हेलेबल आहेत तसंच गव्हर्मेंट सुद्धा काही हॉटेल्स आणि लॉजिंग चालवायला त्यांनी घेतलेले आहेत तिथंही जर आपल्या गव्हर्नमेंटचे काही अधिकारी येत असतील किंवा काही सर्वेक्षणासाठी लोक येत असतील किंवा स्टुडंट्स येत असतील सर्वेच रिसर्च करण्यासाठी तर अशा लोकांसाठी आपण सुविधा हो हो हो बरोबर मॅडम तर त्यांची सुद्धा आपले काही कॉटेजेस तसे आहेत की जिथं थोडेसे लांब असतील ते अतिशय हिल स्टेशनचा जवळ नाही आहेत बट एक एकदम थोड्याशा अंतरावर तुम्हाला ते मिळू शकतील तरी आपलं तरी आपण मॅडम कधीपर्यंत येण्याचा विचार वगैरे करतात काही सांगू शकताय किंवा कोणत्या डेस्टिनेशनला व्हिजिट करू शकता करणार आहात का सांगू शकाल का कारण आपली एक वेबसाईट आहे ज्याच्यावर तुम्ही या सर्व गोष्टी बघू शकता मी हवं तर तुम्हाला हा जर तुमचा व्हॉट्सअप नंबर असेल तर त्यावर लिंक पाठवून देईन ठीक आहे हा तुमचा व्हॉटसअप नंबरच आहे मॅडम ठीक आहे मॅडम चालेल मी पाठवून देतो धन्यवाद